काय झालं

हो

लक्ष्मी नारायण मंदिर गणपतीचं मंदिर हो छान आहे हो चला तिथेच जाऊ फिरून येऊ खूप छान आहे तिथे पाहण्यालायक हां हां हो चला मग जाऊ तिथे कधी जा कधी चलणार आहे अच्छा हां हां हो हां हां हो का जाऊ मग आपण कधी न्याल मला विहीर घुमायला वगैरे तिथे हां हां हो का हं हं हो हो ठीक आहे तसं सांगाल मग मला कधी जायचं आहे कधी नाही तशी तयारी करू आपण जायची आं आज तुम्ही बघा दोन तीन दिवसात म्हणता जाऊ मग तसं जमेल ना आपलं

हो हो हो चालेल येऊ फिरून ठीक आहे हो